नुकताच मराठीला राज्यभाषेचा जो दर्जा होता तो आणखीन वाढवून आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर याबद्दल पहिल्यांदा सर्व मराठी भाषिकांचं मनापासून अभिनंदन करण्यासारखी ही गोष्ट आहे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या समितीनं जो काही अहवाल तयार केला तर त्या अहवालाच्यानुसारच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं तितकंच महत्त्वाचं होतं कारण जी भाषा अडीच हजार वर्षांपूर्वी किंवा दोन हजार वर्षांपूर्वी बोलली जायची तिला अभिजात भाषा असं म्हटलं जायचं पण मराठी भाषेचे पुरावे हे इसवी सन नवव्या शतकापासून आपल्याला मिळतात अकराव्या शतकातील काही शिलालेख आढळले आहेत आणि तेव्हापासून ही भाषा बोलली जाते महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी ही प्रामुख्यानं भाषा आहे पण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही मोठ्या प्रमाणात बोलली जाते मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणारं साहित्य हे खऱ्या अर्थानं सारस्वतांनी मांडलेला एक अतिशय मोठा यज्ञ आहे या यज्ञाच्या माध्यमातून अनेकांना ज्या गोष्टी प्राप्त होतात किंवा ज्या गोष्टी मिळतात तर त्या ज्ञनाात भर घालणाऱ्या आहेत मराठी भाषेमध्येे साहित्य जे उपलब्ध आहे तर ते भाषिक साहित्य अनेक प्रांतांमध्ये अनुवादित झालेलं आहे का झालेलं आहे तर मराठी भाषेतलं जे साहित्य आहे तर ते अतिशय दर्जेदार आहे विचारपूर्वक साहित्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन किंवा सत्य घटनांवर आधारित त्यांनी हे साहित्य निर्माण केलेलं आहे अनेक लेखकांनी जशास तसं न लिहिता एक तटस्थपणे भूमिका मांडलेली आहे आणि ही तटस्थपणे मांडलेली भूमिका ही कुणाचाही द्वेष करत नाही किंवा कुणाचाही उदो उदो करत नाही केवळ व्यक्तिद्वेष न करता जे साहित्य लिहिलं गेलं आहे तर ते परिपूर्ण साहित्य आहे मराठी भाषेमध्ये काव्य व्यंग त्याचबरोबर गल गद्य ललित असं भरपूर प्रांत पडतात साहित्यिकांमध्ये खऱ्या अर्थानं जी इच्छा शक्ती आहे की मराठीला आणखीन चांगल्या पद्धतीचे दिवस यावेत मराठी जास्तीत जास्त बोलली जावी मराठी भाषेचा विकास व्हावा मराठी ही प्रांतिक भाषा न राहता ती एक जागतिक लेवलला बोलली जाणारी भाषा व्हावी मराठीचे अभ्यासक वाढावेेत त्याचबरोबर मराठी बोलत असताना इतर शब्दांचा जो वापर होतो इतर भाषेतील ज्या शब्दांचा वापर होतो तर ते शब्द थांबावेत यासाठी अनेक लेह अनेक लेखक प्रयत्न करत आहेत या लेखकांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहेच त्याचबरोबर पूर्वी ज्या पद्धतीनं बोलले गेलेली भाषा आहे ग्रामीण भागातील महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण उल्लेख करावं लागेल त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा देेखील आपल्याला यात नावज आवर्जून उल्लेख करावा लागेल का तर या ग्रामीण भागातील लोकांनी मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं बोलीच्या रूपानं जपली आहे अनेक वेळा वाक्प्रचार असतील किंवा काही गोष्टी आहेत की ज्या म्हणी असतील काही कोडी असतील किंवा काही वस्तूंची नावं असतील ही सातत्यानं त्याच त्या पद्धतीनं उच्चारल्यामुळं सातत्यानं त्याच त्या पद्धतीनं बोलल्यामुळं मराठी भाषेला चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचा प्रयत्न झाला ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत तर त्या आजसुद्धा सरमिसळ झालेली भाषा बोलत नाहीत त्या अस्खलीतपणे ग्रामीण भाषेतच ग्रामीण लेवलचीच मराठी भाषा बोलतात आणि मराठी भाषा बोलत असताना त्यांना याची लाज वाटत नाही शहरी भागांमध्ये तसं नाही आहे शहरी भागातील नोकरदार महिला ज्या आहेत तर त्या मिक्स भाषा बोलतात कधीकधी त्या हिंदी भाषेचा जास्त वापर करतात पण ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत तर त्या आजसुद्धा हिंदी बोलताना लाजतात इंग्रजी भाषेचा आणि त्यांचा फारसा संबंध नाही काही वस्तूंच्या नावं सोडले तर त्या इंग्रजीचा फारसा वापर करत नाहीत सुशिक्षित महिलासुद्धा ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात त्यासुद्धा ग्रामीण बोली भाषाच बोलतात आणि सातत्यानं ती भाषा जपण्यासाठी प्रयत्न करतात या खेरीज ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या मराठी शाळा आहेत जिल्हा परिदे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते देखील ग्रामीण भागातले आहेत त्यामुळं मराठीचे संस्कार त्या विद्यार्थ्यांवर देखील चांगल्या प्रमाणात होतात एकंदरीत काय तर ग्रामीण भागामध्ये मराठी भाषा ही चांगल्या पद्धतीनं जपली जाते वापरली जाते आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात शहरी भागामध्येे ज्या काही शाळा आहेत तर त्यामध्ये प्रामुख्यानं इंग्रजी शाळांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग दिसतो इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढल्यामुळं इंग्रजी शिकणाऱ्यांचं प्रमाण देेखील जास्त आहे पालकांना असं वाटतं की आपण मुलांना इंग्रजी शिकवलं किंवा इंग्रजी शिकवल्यानंतर त्यांचा जो विकास होणार आहे किंवा या स्पर्धेच्या युगात इंग्रजी शिकल्यामुळं जे विद्यार्थी घडणार आहेत तर त्यामध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं करियरसाठी उपयोग होईल शिक्षणासाठी उपयोग होईल स्पर्धेमध्ये टिकता येईल असं त्यांना वाटतं पण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जे मराठी माध्यमांमध्ये शिकले मराठीचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला मराठी भाषेमध्ये शिकूनसुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी हिंदी या दोन्ही भाषा बोलू शकतात त्यांना व्यवहारज्ञान चांगलं आहे त्याचबरोबर ते चार चौघात मिक्स होऊ शकतात इतर ठिकाणी आपली छाप पाडू शकतात हे देखील आपल्याला समजतं आता मराठी भाषा टिकवण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पद्धतीचे उपक्रम राबवले जातात काहीला निबंध स्पर्धा राबवतात काहीजण वक्तृत्व स्पर्धा राबवतात काहीजण शब्द कोडी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वापरलेले दिसतात वर्तमानपत्रामध्ये देेखील आपल्याला शब्द कोडी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो एकाच मराठी भाषेतील शब्द त्याला पर्यायी शब्द किती आहेत यासाठी आपल्याला ही शब्द कोडी उपयोगी पडतात अनेक म्हणी आहेत ज्या म्हणीच्या माध्यमातून व्यापकरित्या कमी कमी शब्दात आपल्याला जास्तीत जास्त अर्थ सांगणाऱ्या म्हणी आहेत एखाद्या माणसाचं जर का वर्णन करायचं असेल तर अशा म्हणींचा वापर केला जातो किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायचं असेल तर देखील अशा म्हणींचा वापर केला जातो या म्हणींचा वापर हा केवळ बोली भााषेचा न करता त्या मराठी भाषेसाठी अतिशय उपयोगी आहे अनेक पुस्तकं आहेत ज्या पुस्तकाच्या माध्यमातून बोली भाषेतील म्हणी या लिहिल्या गेल्या आहेत अनेक लेखकांनी आपल्या बोली भाषेतील म्हणींचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य निर्माण केलं आहे अनेक वर्तमानपत्रातील मथळे जे असतात तर या बोली भाषेतीलच असतात हे मथळे वाचल्यानंतर एखादी बातमी जी आहे तर ती वाचण्याकडें वाचकांचा कल जास्त वाढतो आज एका सर्वेनुसार असं म्हणतात की वर्तमानपत्र हे नऊ मिनटं वाचलं जातं पण अशी एखादी बातमी जर का असेल जी ब बातमी म्हणीचा वापर करून केलेली असेल आणि ती आठ कॉलम नऊ कॉलमची असेल तरीदेखील वाचक ती पूर्णतः वाचतो अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की जो अग्रलेख असतो जो अग्रलेख वर्तमानपत्राचा आत्मा समजला जातो हा वर्तमानपत्राचा आत्मा अग्रलेख हा सामान्य वाचक वाचत नाही काही विचारवंत लेखक शिक्षक हे वाचत असतात पण जर का तो मथळा बोलीभाषेतील म्हणीचा असेल तर सामान्यातील सामान्य व्यक्तीसुद्धा अग्रलेख वाचायला प्रोत्साहित होईल असं मला वाटतं अग्रलेखामध्ये जी भाषा असते तर ती अतिशय उच्च लेवलची असते विचारवंत लेवलची असते अनेक विचारवंत अग्रलेख लिहितात अनेक विचारवंतांचे अग्रलेख छापून येतात त्याचबरोबर अग्रलेखाचं पान जे आहे तर ते वे वैचारिक पान असतं यामध्ये जे काही वैचारिक सरमिसळ असते ही वाचकाला पूर्णतः आपलंसं करणारे असते किंवा त्यांच्या बौद्धिक आणि ज्ञानात क्षमता वाढवणारे असते मराठी भाषेमध्ये अनेक गोष्टी आपण बघू शकतो आकाशवाणीसारखं माध्यम जे आहे तर ते आजसुद्धा अस्खलित मराठी बोलतात खाजगी एफ एम आलेले आहेत हे मान्यच करावं लागेल की ते तीन भाषांचा वापर करतात पण आकाशवाणीसारखं जे माध्यम आहे ज्यामध्ये प्रादेशिक बातम्या असतील राष्ट्रीय बातम्या असतील किंवा प्रासंगिक कार्यक्रम जे प्रसारित होतात ते असतील साहित्य विषयक कार्यक्रम असतील या साहित्यविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा बातम्यांच्या माध्यमातून असेल अनेक जण अस्खलितरित्या मराठी वापरतात आणि मराठी वा भाषेचा वापर जर का माध्यमाने केला सध्या दूरदर्शन म्हणा किंवा दूरसंच वाहिनीवरती वेगवेगळी माध्यमं बातम्या देण्याचं काम करतात तर या बातम्या देत असताना ते सरमिसळ भाषेचा वापर करतात जास्तीत जास्त लोकांना समजावं या करता ते इंग्रजी भाषेचा वापर करतात तर तसं न करता अस्खलित मराठी भाषेचा जर का वापर केला तर एक असं होईल बोली भाषा जी आहे जर ती टिकून राहील त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांना मराठी भाषेचा कानावर पडल्यामुळं ते बोलले बोली भाषेमध्ये ते शब्द वापरतील माणसाचं ऐकणं आणि बोलणं हे सेम असतं वाचक हे कमीच आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या मतानुसार जर का आपण बघितलं तर लिहिणारे कमी वाचणारे जास्त आणि बघणारे सर्वाधिक असं आहे बघणारे आणि ऐकणारे जे आहेत तर हे बघणारे आणि ऐकणारे यांच्यासाठी जर का मराठी भाषा आपण उपलब्ध करून दिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जर का आपण पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून असेल अस्खलित मराठी भाषा त्यांच्या कानावरती पडली तर ते अस्खलितरित्या बोलूसुद्धा शकतील मुळामध्ये साहित्यातली भाषा जी आहे तर ती वाचकांना अनेक वेळा समजत नाहीत पण त्या भाषेचा उच्चारण जे आहे तर ते अगदी परफेक्ट कानावर पडल्यामुळं अनेक वाचक हे चांगल्या पद्धतीनं घडू शकतील अनेक पुस्तकांचं वाचन हे ऑडिओ स्वरूपामध्ये जर का प्राप्त झालं तर मराठी भाषेला नक्कीच साहित्यक दृष्टीकोनातून चांगले दिवस येतील आणि मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होईल वर्तमानपत्र वाचणं आणि साहित्य वाचणं यामध्ये फरक आहे वर्तमानपत्राचं वाचन हे त्या त्या प्रादेशिक भाषेनुसार असतं त्या त्या प्रादेशिक पत्रकारानुसार असतं पण जर का आपण साहित्यातील म्हटलं तर साहित्यातील काही गोष्टी आहेत की त्या साहित्यातील गोष्टींचा आपण ऑडिओ स्वरूपातून प्रेक्षकांना श्रोत्यांना ऐकवल्या तर नक्कीच याचा वापर चांगला होऊ शकतो चांगला श्रोता हा चांगला बोल वक्ता होऊ शकतो चांगला वक्ता हा चांगली भाषा जपू शकतो आणि चांगली भाषा जपताना आपल्या भाषेचा नक्कीच विकास होऊ शकतो भाषा बोलत असताना एकसारखी बोलणं किंवा फक्त मराठी भाषेचाच वापर करणं किंवा एकाच भाषेचा एकावेळी वापर करणं महत्त्वाचं आहे तुम्ही जर का इंग्रजी बोलत असाल आणि तुम्ही जर का चुकून मराठी शब्द बोललात तर तुम्हाला कमी लेखलं जातं असा अनेकांचा अनेक वक्त्यांचा अनुभव आहे तुम्ही मराठी भाषेचा वापर केलात किंवा एखादी मराठीतली म्हण सांगितलं तर तुमचं प्रभावी भाषण झालं नाही असं समजलं जातं पण जर का तुम्ही मराठी बोलत असताना इंग्रजी भाषेचा वापर केला इंग्रजी म्हणींचा वापर केला इंग्रजी साहित्यातील गोष्टींचा वापर केला इंग्रजी साहित्यातील काही आठवणी सांगितल्या इंग्रजी साहित्यातील काही नावाजलेले लोकांची नावं सांगितली तर तुमचा प्रभाव पडतो छाप पडते असा एक गोड गैरसमज आहे हा गोड गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढणं फार महत्त्वाचं आहे या सगळ्याचा विचार करता आपण आपली भाषा कशा पद्धतीनं जपू शकतो कशा पद्धतीनं वाढवू शकतो कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा विकास करता येतो हे आपण सगळं समजून घेणं उमजून घेणं आणि त्याच पद्धतीनं याचा वापर करणंदेखील आवश्यक आहे ही भाषा केवळ भाषा न बनता आपण आपली संस्कृती आहे आपला ठेवा आहे आपल्यातलं साहित्य जे आहे तर ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही जर का ज्ञानेश्वरी वाचलीत तर तुम्हाला लक्षात येईल की अखंड विश्वाचं तुम्हाला सार सापडतं असं म्हणतात की स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते समाजासाठी मागितलं जातं ते दान असतं पण अखंड विश्वासाठी मागितलं जातं ते पसायदान असतं आणि हेच आपल्याला ज्ञानेश्वरीनं शिकवलं आहे आणि हा विकास आपला मराठी भाषेतून होतो आहे एवढंच मला बोलावंसं वाटतं धन्यवाद